नमस्कार मी चंचल अहिरेकर बोलते आहे मी तुमच्या एजन्सीकडून एक कार बुक केली होती पण ड्रायव्हर वेळेवर आले नाही आहेत अजूनपर्यंत तुम्ही जरा त्यांना लवकर यायला सांगाल का हो ठीक आहे कळलं कळलं चालेल ठीक आहे हां चालेल ओके तुम्ही कधीपर्यंत त्यांना पाठवू शकता हो मला खूपच जास्त उशीर होईल राहू दे मी कॅन्सल करते कॅब तुम्ही मला प्रोसिजर सांगाल का कॅब कॅन्सल करायची हां कसं हां ठीक आहे गेली हां ओके ओके कळलं ठीक आहे सब्मिट केलं ओके हां आणि मी तुम्हाला कॅश ऑन डिली म्हणजे हे दिलं होतं पैसे पाठवले होते गूगल पेवरून कॅबचे ते मला रिटन कसे भेटतील ओके ठीक आहे मग मी तुम्हाला माझे बॅंक डिटेल्स सांगू का ओके चालेल सांगते माझा बॅंक अकाऊंट नंबर नाईन सिक्स एट टू फाय नाईन डबल टू नाईन वन झिरो सिक्स टू ओके चालेल कधीपर्यंत येतील ठीक आहे चालेल चालेल हो हां आणि मी तुम्हाला आज पाच दहा मिनटामध्ये तुम्हाला मी फॉम फील करून पाठवते हो चालेल चालेल काही हरकत नाही थॅंक्यू फॉर कॉपरेशन हां धन्यवाद प्लीज माझे ते पैशाचं फक्त बघा ओके ओके बाय